आत्ता प्रवासी बस म्हणला तर मग दोन टाईपचे बस येते एक येते प्रायव्हेट बस न एक येते सरकारी बस आता सरकारी बसचे वर्णन करा म्हणत आहे तुम्ही तर त्याच्यामध्ये तर आता सीट तर पुरे जुन्यापुराण्या झायत्या एक ड्रायव्हर का ड्रायव्हरची जी सीट रहाते थे तर चांगली रहाते पण जेव्हा जे हाल आहे जेव्हा गाडी चालते सरकारी बस जी एस टीची आहे असे जोराजोरात तिथं दचके पडते असं वाटतं की त्या गाडीमध्ये शॉकअपच नाही आहेत म्हणून त्याची खिडक्या अररर काय पुरे असे खराब लोक खराब थुंकून ठेवते ते गुटखा खाऊन ते टुकून ठेवते तर ते बरोबर वाटत नाही ते खूप अशी गंदगी वाटते बसमध्ये आणि तेच आपण आता प्रायव्हेट बसा म्हणल्या तर तिथं रहाते सफाई चांगली सफाई करून ठेवते चांगले पुसलेले सीटेही चांगले रहाते तर त्याचे तिकिटा महागही रहाते मग तसे एक वेळेस मी इथून गेलो होतो नागपूरमधून मुंबई गेलो होतो ट्रॅवल ते प्रायव्हेट बसनं तर तो तिथं मस्त झोपायची जागा होती चांगले असे स्लीपरवाला जी बस होती त्याच्यानं मी गेलो होतो